शहान्नव हज्जार एकोणवीसशे बावन्न त्रेपन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर पाच लाख चौदा हजार तीनशे त्रेपन्न तीन लाख चार हजार पाचशे बावन्न पंचावन्न हजार तीनशे त्रेपन्न